मराठी भाषा ही भारतातील एक समृद्ध आणि प्राचीन भाषा आहे ज्यामुळे महाजनपद काल हे आधीपासून प्रचलित होते त्या काळापासून ही भाषा आहे मराठी भाषेच्या विकासाच्या प्रवासात अनेक भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो या प्रभावामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे आणि तिचा शब्द संग्रह व्याकरण आणि साहित्यावर विविध भाषांचे प्रभाव पडले आहेत मराठी भाषेवर पहिला मोठा प्रभाव संस्कृत भाषेचा आहे संस्कृत ही प्राचीन भारतातील एक भाषा आहे याचा मूळ म्हणजे धार्मिक आणि साहित्यिक ग्रंथाच्या रचनेसाठी वापरली जात असते संस्कृतमध्ये मराठीत अनेक शब्द घेतले आहे विशेष धार्मिक शैक्षणिक आणि साहित्यिक संदर्भातील उदाहरणार्थ विद्या भक्ती धर्म हे शब्द संस्कृतमधूनच घेतलेले आहेत पुढे इस्लामी राजवटीच्या काळात मराठीवर फारसी आणि उर्दू भाषेचा प्रभाव पडला इस्लामिक शासन काळात प्रशासन लष्करी आणि व्यापार व्यवहारांमध्ये फारसी आणि उर्दू भाषेचा वापर होत असे यामुळे मराठीत तक्थ दरबार नवाब किल्ला अशा अनेक शब्दांचा समावेश केला गेला या काळात मराठी भाषा म्हणजे एक महत्त्वाची भाषा होती आणि व्याकरणवरही भार दिला जाऊ लागला पुढे मराठा साम्राज्य आले मराठी भाषेचा विकास आधिक वेगाने होऊ लागला या काळात मराठी भाषेने विविध प्रादेशिक बोली भाषांचे वैशिष्ट्य आसमात घेतले कोकणी खानदेशी मालवणी वऱ्हाडी अशा विविध बोलींचे मराठीवर प्रभाव पडला आहे त्यामुळे मराठी भाषेची स्वरूप अधिक समृद्ध झाले आहे ब्रिटिश राज्याच्या काळात इंग्रजी भाषेवर मराठीवर मोठा प्रभाव झाला ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणांमुळे इंग्रजी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकवली जाऊ लागली आणि मराठीत इंग्रजी शब्दांचा समावेश झाला स्कूल कॉलेज पोस्ट टेलिफोन असे अनेक अंग्रेजी शब्द मराठी शब्दकोशात आले तसेच इंग्रजीच्या व्याकरणामध्येही घेतले गेले विविध सांस्कृतिक आणि सामाजिक बदलांचा अनुभव झाला आणि मराठी भाषा हे प्रचलित होत गेली मराठी भाषा आज क जगामध्ये भरपूर ठिकाणी वापरली जाते